मी माझ्या बागेमध्ये जास्तीत जास्त औषधी वनस्पती लावण्याचा प्रयत्न करते जसे की कोरफड पानफुटी त्यानंतर कडुलिंब यासारखी मी झाडे लावते त्याच्यामुळे कसं मला कधी काही काम पडलं जसे उष्णतेचे काही तक्रारी असल्या त्यासाठी कोरफडीचा उपयोग होतो तसेच कडुलिंबाची पाने हिवाळ्यामध्ये घरामध्ये झाली तर त्याच्यामुळे घरात मच्छर होत नाही आणि हवा शुद्ध राहते मी जी झाडे लावली त्यापैकी बरीचशी झाडे जगलेली आहेत